आंध्र प्रदेश सरकार आरोग्यसेवेसाठी आपल्या बजेटमधून मोठा निधी वाटप करते हा निधी सरकारी रुग्णालय दवाखाने प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी देखभाली नवीन सुविधा उभारणी औषधी पुरवठा आणि आरोग्य कर्मचारी यांच्या पगारासाठी वापरल्या जातो केंद्र सरकारच्या विविध आरोग्य योजनाचा लाभ आंध्र प्रदेशालाही मिळतो यात आयुष्यमान भारत राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन इत्यादी प्रमुख आहेत या योजनेतून राज्याला अति अतिरिक्त निधी आणि तंत्रज्ञानाचा उपलब्धता होते काही प्रकल्पांसाठी आंध्र प्रदेश सरकार आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घेते खाजगी रुग्णालय आणि दवाखाने आरोग्यसेवेत मोठे योगदान देतात सरकार यांच्याशी संपर्क संपर्ककार्य करून आरोग्यसेवांचा विस्तार करण्याचा प्रयत्न करते अनेक दातव्य संस्था आरोग्य क्षेत्रात काम करतात त्यांची मदतीने गरीब आणि गरजूंना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाते व तसेच नवीन नवीन तंत्रज्ञनाचा उपयोग केला जातो जसे यम आर आय सी टी स्कॅन आल्ट्रा साऊंडसारखी आधुनिक तंत्रज्ञाने आरोग्य सेवाकेंद्रांमध्ये उपलब्ध करून दिली जात जाते जात आहेत आणि बऱ्या सुविधाही भेटतात जसे नवीन रुग्णालये दवाखाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारली जातात डॉक्टर्स नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी यांच्या प्रशिक्षणावर भर दिला जातो सर्वसामान्य नागरिकांना औषधी स्वस्त दरात उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात व तसेच आरोग्यविषयक जनजागृती मोहीम आयोजित करून लोकांना आरोग्य महत्त्व समजवले जाते आंध्र प्रदेश स सरकार गरीब आणि गरजूना मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी अनेक विशेष योजना सक्रिय आहेत